हॅलो हो साहेब बोला ना एकदम मजेत तुम्ही कसे आहेत कुठे तुम्ही खूप दिवस झाले काही दिसले नाही अहो सगळेच हाल झाले आहेत ओ मग काय करणार काय तरी बघा काय तरी भेटूया आपण सगळे जण खूप दिवस झाले कोणच भेटलं नाही आहे चालेल ओ नाही तरी हां नक्की नक्की काय करूया बोला हां चालेल ना चालेल मग एक काम करूया ना लेडीज लोकांना खालती कम्युनिटी हॉलमध्ये जाऊ देत आपण सगळे वर टेरेसवर जाऊया ना मस्तपैकी थोडीशी पार्टी पण होईल हां आपली थोडी पार्टी होईल वर होईल हां काय टेंशन नाही राहणार पण त्यांच्या त्यांचा हळदीकुंकू चालू करून दिलं ना तर विचारायला पण नाही येणार ओ वर आपल्याला अहो अजून काय सगळ्यात बेस्ट आयडिया सगळ्यात बेस्ट आयडिया बाकी व जेवणाचं कसं काय दळवींच्या कानावर टाका नंतर असं नको व्हायला की आम्हाला विचारलंच नाही नाही नाही आमचा वादाचा विषय नाही ते काय होतं दळवींचं थोडं नंतर झालं की नंतर मग दळवींना सगळे विषय आठवतात हो त्याच्या आगोदर दळवी एकदम ओके असतात नाही नाही नाही माझ्याकडून काय नाही ते विसरलं नाही नाही नाही म्हणून म्हटलं की त्यांना सांगूया त्यांच्या पर्मिशनशिवाय थोडी आपल्याला कम्युनिटी हॉल आणि वर टेरेसवर प पार्टीची आणि महिलांचा कार्यक्रम करायला भेटणार आहे एवढं काय नाही मी मला काय नाही मी मॅनेज करेन फक्त त्यांना फक्त तुम्ही सांभाळा मी जेवढ्या लांब राहता येईल तेवढं लांब राहता येईल ते जाऊ देत ते कित्येक होईल ते करू आपण जेवणाचं काय ते कसं काय ते बघा वेज किती नॉन वेज कितीन् बट त्याच्यावरून आणखीन लफडी नको चालेल काय हरकत नाही काही हरकत नाही खूप दिवसानी थोडं आता मेन्जॉय करू बाकी काय बास ते काय होत राहील नाही खर्च आता त्याच्याव त्याच्यावर पण एक तोडगा आहे एक ज्याला जे काय पाहिजे ते आपलं घेऊन या आणि विषय संपवा एक कॉमन कॉँटोर काढू आणि काय ते कॉमन गोष्टी घेऊन येऊ चालेल चालेल चालेल तुम्ही फक्त एक काम करा तुम्ही फक्त तो विषय दळवींच्या कानावर टाकून ठेवा चालेल चला मग भेटूया